काय करशील आहां येस सर बोलिये क्या काय नेमकं करायचं होतं मला म्हणजे आता बघा कसं आहे ना ॲक्चुली आता बघा तुमचं तुमच्या घरावर आहे ते कसं की तर तुमचं घर किती आहे किती बी एच के काय आहे कुठे आहे किती म्हणजे बिल्डिंगमध्ये आहे का बंगल्यात आहे असं आणि मुख्य म्हणा त्यांचे टाईल्स वगैरे लागतात कुठे कुठे शॉवर मग माझे तुमच्या घरात शॉवर वगैरे तुमचं ते कुठे लावू आम्ही असं एवढं सगळं बघावं लागतं आम्हाला तर सर सर आमचं ऐका म्हणजे इथे ते म्हणजे ते नाही विचारत आहे मी तुम्हाला की घर कुठे आहे तुमचं बंगला आहे का बिल्डिंगमध्ये आहे थ्री बी एच के आहे तर बघा वन बी एच केला रेंट थोडा कमी असतो कारण की तिथे एकच बातरूम असतं किंवा जास्त असे हे नसतं ठीक आहे आता तुम्हाला पण माहिती आहे हा आम्हाला तिथे म्हणजे टाईल्स वगेरे लावायला लागतात तर आता टाईल्स लावा नं मं मं म्हणजे नाही का मग जेवढे पण आमच्या हाताखाली काम करणारे आहेत ते वेय दुसरे दुसरे लागतात ठीक आहे आणि त्याच्यामध्ये छान तुम्हाला शॉवर लावायचा असेल तर त्याच्यावर दुसरा पाईप लावावा लागतो फायबरचा एक पाईप भेटतो आणि एक लोखंडाचा पाईप भेटतो सर लोखंडाचं लोखंडाचा पाईप जर तुम्ही लावला तर तुम्ही तुम्हाला तुम्हाला त्याचा म्हणजे नाही का धोका म्हणजे नाही का त्याचं नुकसान होईल कारण की तो लोखंडाचा पाईप एकतर गंजतो आणि गंजल्यावर पण तो नवीन लावावा लागतो किंवा पाण्या बा गंजल्यामुळे पाणी पण म्हणजे पाण्याला पण प्रॉब्लेम होऊन जातो आणि ठीक आहे तर आणि याचा फायबरचा पाईप आता सगळे लागतात आणि आमच्या याच्यामध्ये पण फायबरचे लावतात तुम्हाला जर असं वाटत असेल की पा कोणता पाईफ चांगला आहे तर तुम्ही म्हणजे इकडेतिकडे तुम्ही विचारपूस पण करू शकता की कोणता पाईप चांगलाय कोणता पाईप नाही असं तुम्ही विचारपूस पण करू

आणि रे जर तुम्ही प्राई म्हणजे याचं बोलत आहे की तुम्ही किती तुम्ही लागतील करून तर आता बघा वन बी एच केला आमचा म्हणजे एका म्हणजे प्लंबरचं आहे तर म्हणजे विकली आम्हाला मग लागतात पाच सहा म्हणजे पाचसहा हजार लागतात आणि तसे मग तुम्ही जसे बोलत असाल तर पं पंधरापर्यंत लागतील सर कारण की तुमचं बिल्डिंगमध्ये पण आहे आणि थ्री बी एच के आहे तर आता पंधरावीस हजार जाईलच आणि जेवढं पण तुम्ही सर ते तुमच्यावर आहे तुम्ही कोणत्या म्हणजे कोणत्या कॉलेटीचे ते तर आम् हे घेतात पाईप वगैरे घेत घेत ते तुमच्यावर आहे सर ते आम्ही जर तुम्ही आमच्या दुकानातून घेत असाल तर पूनम हार्डवेअर आहे तर तुम्ही त्याच्यामधून घेऊ शकता आणि जर तुम्ही दुसऱ्या दुकानातून घेतलं तर तुम्हाला महागातच पडेल त्यापेक्षा तुम्ही आमच्याच दुकानातून घ्या आम्हाला एक म्हणजे तारीख सांगा त्या तारखेवर आम्ही तुम्हाला म्हणजे तू फोन करू तुमच्या हिशोबाने आम्ही तुम्हाला पुढची माहिती देऊ ठीक आहे चालेल चालेल सर थॅंक्यू सर हं